राज्यातील व्यवसाय व्यवसायातील अनेक घडामोडी आहेत ज्यातून आपण

व्यवसायातील महत्वाच्या गोष्टींबद्दल दखल घेऊ शकतो जागतिकी जागतिकीकरणामुळे तर हे खूप सोपे झाले आहेत आणि शाश्वस् शाश्वत्ता नवीन शोध यामुळे हे हे सर्वजण बिझनेस करण्याची इच्छा बाळगतात व त्यामुळे हे लोकांची खूप व्यवसाय करण्याबद्दल खूप मानसिकता झाली आहे आणि ते स्वतःसाठी काही ना काही काम करण्याची इच्छा बाळगतात आणि त्यामुळे ते न डरता न घाबरता अनेक योग्य निर्णय घेत आहेत व प्रगतीत प्रगतीस प्रगती व राज्याची देशाची प्रगती करत आहेत